मी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय दारव्हा येथे शिकतो आहे आणि मला माझ्या बालपणी बालपणीच्या आठवणी येतात जेव्हा पाऊस येत होता आणि तेव्हा आम्ही मी आणि माझे मित्र आम्ही पावसामधे खूप मजा करत होतो आम्ही ना जसे की नाचत होतो पाण्यामध्ये आंघोळ करतो आहे त्याच्यामुळे आ आंघोळ केल्यानंतरसन आमान् आम्हा ताप ये ताप येत होती स त्याच्यानंतर आम्हाला खूप तापामुळे खूप त्रास होत होता तर आम्हाला घरचे कल्ला करत होते आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप खराब वाटायचं आणि आम्ही शाळे शाळेचे शाळेच्या भिंतीवरती चित् चित्र काढायचो आणि चित्र काढल्याच्यानंतर आम्हाला प्रिन्सिपल मा मारत होती आणि आम्ही अशा प्रकारे खोड्या मस्ती केल्यात